हॅलो हॅलो सिद्धीविनायक नर्सिंग होम तुम हां सबनिस सर बोलताय का हां नमस्कार सर हो सर मला मी स्टार हेल्थ इन्श्युरन्सचा हे काढलेला आहे इन्श्युरन्स आणि मला प्रॉब्लेम असं झा हां मला प्रॉब्लेम असा झालेला आहे किडनी स्टोन झालेलं आहे तर कॅशलेस हे तुमच्याकडे होऊ शकतं का

हो हो सोनोग्राफी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिसतो आहे तो खडा युरिन स्टोन दिसतो आहे अकरा एम एमचा आहे

बरं बरं बरं बरं

हां मला म्हणजे इन्शुरन्सबद्दलच माहिती हवी होती म्हणजे हे सगळं मेडि हे करावं लागेल माझ्या लक्षात आलं आहे ते कारण खडा मोठा असल्यामुळे मग तुम्ही ते सगळं मला मदत करू शकाल का कॅशलेस हां हां बरं बरं

बरं बरं ओके ओके हां हां हां बरं बरं बरं

ओके ओके ओके ओके तुमच्या बोलण्याने खूप आधार आला सर छान नक्की मी तुमच्याकडे येईन आणि आपल्याकडून म मदतीची म्हणजे हे हीच अपेक्षा आहे बाकी काय नाही खडा जरा मोठा आहे आणि मे मेडिकल मेडिकिलेन तुमच्या हां तुम्ही दिला तर खूप बरं होईल बाकी काय नाही हां आणखी काही

हां हां करू शकता का तुम्ही

हां हां

हां माहिती आहे माहिती आहे म माहिती मला पत्ता तुमच्या हॉस्पिटलचा आणि तुमचं नावंही चांगलं आहे म्हणूनच मी तुम्हाला फोन केलेलं आहे आणि तुम्ही मला आम्हाला चांगलं सहकार्य करावं एवढीच माझी अपेक्षा आहे कारण हा खडा खूप मोठा दिसतो आहे मला त्याच्यामुळं जरा भिती पण मनात आहे तर तुम्ही सहकार्य केलंत तर बरं येईल तुम्हाला तुमच्या कुठल्या योजना बसतात त्या योजनेमध्ये बसवून माझं हे युरिन स्टोनचं ऑपरेशन करून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे तेवढं तुम्ही केलंत तर खूप बरं होईल सर ओके थँक्यू ओ ओके पुन्हा भेटूया सर भेटून पुन्हा एकदा सविस्तर बोलते चालेल ना सर ओके थँक्यू थँक्यू